नळदुर्ग तुळजा तुळजापूर तालुख्यातील नळदुर्ग गावामध्ये साधारणतः मी आठवी नववीला म्हणजे एकोणीशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये सायकल म्हणजे दुचाकी तर या सायकल स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आणि ही स्पर्धा वेगामध्ये जायची नव्हती तर हळू सायकल कोण चालवतं आहे याच्यामध्ये होते म्हणजे मागं कोण पडतं आहे याच्यासाठी होती बरेचसे स्पर्धकानी भाग घेतला होता मी घेतला होता सायकल आपली मोडकी तोडकी होती घरामधली परिस्थिती खूप काही क चांगली अशी लहानपणी नव्हती आमची तर त्या स्पर्धेमध्ये स्लो सायकलमध्ये खूप वेळेस माझी मित्र असे पडले पडल्यानंतर तो बाद बाद व्हायचा आणि मग मी न पडता आपल्याला सायकल कशी अशी कैंची कैंची हा शब्द म्हणतो मी त्याला तर पाय असा मध्ये सायकलमध्ये घालून अर्धी कैची चालवत चालवत हळू हळू हळू हळू अशा आम्ही पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि निश्चितपणे त्या स्पर्धेमध्ये माझाच पहिला नंबर आला खूप मला आनंद वाटला की हे आपण कसं करू शकलो असं वाटलं परंतु अवतीभोवतीचं जे वातावरण आहे लोकांनी जे प्रतिसाद दिलेला आहे मित्रांनी जे शाबासकी दिलेली आहे ती किती लाख मोलाची आहे या या गोष्टीमुळेसुद्धा तो विजय आपल्याला निश्चित प्राप्त झालेला आहे एवढं मी सांगू शकतो